नाही मी इंटरनेटवरचे लेख वाचत नाही परंतु मी साहित्याचा विद्यार्थी असल्यामुळं संशोधनाच्या बाबतीमध्ये वेळ पडली तर मी काही लेख हे पी डी एफ ड्राईववरन डाउनलोड करतो आणि अनेक पुस्तकंसुद्धा मी डाउनलोड केलेले आहेत आता याविषयी अनेक उदाहरणं सांगता येतील परंतु मी इंग्रजी साहित्याचा विद्यार्थी असल्यामुळं अनेक लेखकांची कोटेशन्स शेक्सपियर असेल महात्मा गांधी असतील रवींद्रनाथ टागोर असेल विलियम वॉर्डस्वत असेल अशी अनेक लेखकांची मी कोटेशन्स डाउनलोड करतो मला सगळ्यात जास्त कोटेशन आवडतं ते म्हणजे रॉबर्ट फ्रॉस्टसच द वूड्स ऑफ लवली डार्क द अँड डीप बट आय हव प्रॉमिसेस टू क्विप माइल्स टू गो बिफोर आय स्लिप हे माझं विशेष आवडीचं कोटेशन आहे धन्यवाद